सणासुदीच्या दिवशी आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे अन्नपदार्थ बनवतो त्यामध्ये पुरणपोळी शिरा पुरी बासुंदी यासारखे वेगवेगळे पदार्थ आम्ही सणासुदीच्या दिवशी बनवतो आणि सगळे जणं एकत्र खातो